हां साईनाथ गावकर ना हां माझ्या मित्रांनी नंबर दिलेला तुमचा म मला ना माझं नुकतंच घर बांधलं आहे रात्नागिरीत मी मला लायटिंग बसवायची होती माझ्या घरात हां मग तुम्ही फ्री आहे काय हां कसली माहिती पाहिजे तुम्हाला म्हणजे माझं ना चार पाच खोल्या आहे त्याच्यात लायटिंग करायची आहे म्हणजे किचन वगैरे बेडरूम वगैरे पकडून हां स्लॅबचं घर आहे भिंतीच्या आतून घ्यायचं असतं काय हां मग ठीक आहे ते चालेल की तुमची किती माणसं आहेत काम करायला येतील हां मग तुमचं नॉर्मल भाडं किती आहे म्हणजे तो चार हजारामध्ये तो आमच्याकडे जेवणार की तो जेवून येणार

आणि तुमचे नाही काय कमी होणार नाही काय सा सामान काय काय लागेल असं कमीत कमी असं आणि माझ्याकडे ना ए सी फ्रीज वगैरे पण आहे तिथं पण तुम्ही बसवून देता का म्हणजे त्याच्यातच येईल काय

त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील काय मग जर मी समजा तुमचे पाच माणसं बोलवले तर ते किती दिवसात होईल अच्छा तीन चार दिव दिवसात होऊन जाईल काय आणि जर त्याच्याबरोबर आलारामवालं पण लावायचा असेल तर त्याचा वेगळा खर्च होईल काय हां त्याच्यात काय काय लागेल साधारणपणे ठीक आहे मग तुम्ही उद्या याल ना हां ठीक आहे मग उद्या येऊन भेटतोच मग